आपला देश कृषिप्रधान देश असं मानला जातो तर त्याच्यातल्या त्यात अमरावती जिल्ह्यामध्ये पुष्कळसे उत्पादन घेतले जातात मुख्य म्हणजे आपल्या अमरावती जिल्ह्यातलं म्हणजे वऱ्हाडाचं याला म्हणतात त्याच्यामध्ये ज्वारी कापूस सोयाबीन भुईमूग ही हे आपण उत्पादन घेऊ शकतो याशिवाय सुद्धा फळांमध्ये केळी नंतर संत्र संत्र्याची तर फार मोठी बाजारपेठ नागपूर बरुड या ठिकाणी असल्यामुळे तिथे संत्र्याचं सुद्धा पिकं नि निघू शकतं नंतर आंबा नंतर द्राक्ष आणि याच्यात च च चिकू ही सुद्धा आपण फळे घेऊ शकतात आणखी याच्या याच्यामध्ये आपण मुख्य म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये आणखी मुख्य म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धती सिंचन पद्धतीने आपण पिकं घेऊ शकतात नंतर ओलित ओलिताची शेती नंतर कोरडवाहू शेती या या माध्यमातून सुद्धा आपण पिकं घेऊ घेऊ शकतो आणि आपण उत्पादन वाढवू शकतो